कालच मी एक ऑनलाइन साडी बोलवली पण ती अपेक्षेप्रमाणे मला आवडली नाही ॲक्चुअली त्याची प्रिन्ट व्यवस्थित आली नाही म्हणजे तो एक फॉल्टी पीस होता आणि हाईटला पण थोडी कमी आली मला वाटतं असं नाही व्हायला पाहिजे कारण आपण खूप विश्वासानी ऑनलाइन शॉपिंग करतो आणि त्याचं प्राईस पण असं कमी नाही आहे किंमत पण भरपूर आहे अडीज हजाराची ती साडी आहे त्या मानानी तिची प्रिन्ट पण नाही आहे जो रंग त्यांनी दाखवला होता त्याच्या व्यतिरिक्त दुसराच एक रंग आला आहे त्याचा रंग खूप सुंदर असल्यामुळे मोरपंखी कलरची मी साडी निवडलेली तर मला वाटलं की हा रंग छान असेल त्याच्यासोबत निळी निळे काठ होते मोठी बॉर्डर होती असं सगळे एक एकंदरीत फोटोज खूप छान दाखवलेले त्या हिशोबानी तो प्रोडक्ट दुसरा आला ती साडी वेगळी होती आणि जी आल आली ती वेगळी होती हाईटवाईजही ती उंचीला पण थोडी कमीच आली आणि त्याच्यामुळे मी खूप अव असमाधानी झाले मला तर वाटलं की हे रिटर्न वापस करायला पाहिजे आणि त्या हिशोबानी मी ती वापस करणार आहे